आमच्या बुलढाणा जिल्ल्यामध्ये मका साॅयबीन गहू कापूस असे हे चार वी पीक प्रामुख्याने पेरले जातात तसेच आमच्या कडे साॅयबीन या पिकाला चांगल्या प्रकारे बाव आहे आमच्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त मागणी ही सोयाबीन या पिकाला आहे तसेच हे पीक आमच्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये कृषिउत्पन्न बाजार समिती आहे हा पूर्ण हा माल तिथे आणला जातो तसंच त्या विक्री केल्या जाते सा सर्वस प्रामुख्याने सोयाबीन पिकाला चांगल्याप्रकारे भाव आहे